मला आलेले अनुभव मला लिहून काढावेसे वाटतात कारण तुम्ही एखादी गोष्ट अनुभवता त्यावर फक्त अनुभवणे म्हणजे आपण जशीच्या तशी उतरवणे वही वहीत लिहून उतरवणे हे नसतं त्या अनुभवांवर आपण विचार केला जातो आपल्या चुका काय आहेत आपलं बरोबर काय त्या अनुभवानुसार आपण पुढे शिकत राहतो सो ते शिकत राहण्यासाठी ते अनुभव लिहून काढणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं ज्यामुळे तुम्ही स्वतः डेवलपड होता डेव्हलप होत राहता आणि डेव्हलप होत राहिल्यामुळे तुमची प्रगती होते आणि तुमच्यामध्ये सातत्य निर् निर्माण होतं एखादा अनुभव मला आला एखादा वाईट अनुभव आला आणि मी जर मी लिहून काढला तर मला माझ्या चुका कळतात की हां मी इथे चुकलो मी इथे हे करणं गरजेचं होतं हे पाऊल टाकणं गरजेचं होतं हे पाऊल टाकलं नसतं तर हे हे घडलं असतं हा मी विचार करून तिथे लिहिलं जातं आणि ती चूक पुन्हा होत नाही म्हणून अनुभव स्वतःचे लिहून काढणं खूप गरजेचं आहे आणि ते अनुभव दुसऱ्याला वाचायला दिल्यानंतर पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणजे आपल्या पाठचा जो त्या अनुभवांमध्ये जाणारा माणूस आहे त्याला सांगितलं जातं की बाई असं असं इथे इथे केलेलं आहे हे अशा अशा माझ्याकडून चुका झाल्या आहेत ह्या तू वाच तुला कसं वाटत आहेत ते बघ त्यावर तू पूर्ण विचार कर आणि तू तुझा अनुभव तू वेगळा तुझा अनुभव घे आणि तू तुझा अनुभव लिहून काढ ही एक एक प्रकारची साखळी आहे एका साखळीतून दुसरी साखळी निर्माण होते म्हणजे थोडक्यात तो अनुभव हस्तांतरित केला जातो माझ्याकडून माझ्या मित्राकडे माझ्या मित्राकडून पुढे सो एक प्रकारची साखळी असल्यामुळे अनुभव लिहून काढणं ते छान स्वच्छ अक्षरात लिहणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ते अनुभव मी लिहितो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहतो सलग सातत्य आहे असं नाही पण लिहितो लिहिणत लिहित राहणं गरजेचं आहे आणि लिहित राहिल्यामुळेच तुम्हाला वेगळे अनुभव जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही फेस करू शकता ते अनुभव तुम्ही छान पद्धतीने लोकांपर्यंत मांडू शकता